हॅलो कस्टमर केअर सेंटर का वीज बिलाचंच कस्टमर केअर सेंटर ना तर मॅडम नमस्कार मी खूप म्हणजे भविष्यामध्ये काही वेळासाठी मी परदेशात जाणार आहे अमेरिकेला चाललेलो आहे परंतु इथे माझं जे वीज बिल आहे ते मला कंटिन्यू माझं वीजेचं कनेक्शन चालू ठेवायचं आहे आणि ते कनेक्शन माझं बंद होऊ नये याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करायची होती की हे जे बिल आहे ते मला वेळोवेळी माझ्या ईमेल ॲड्रेसवरती मिळावा आणि मॅडम माझा जो ईमेल ॲड्रेस आहे तो बाहूबली एटी फोर सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हां हां मॅडम हळूहळू परत सांगतो बी ए एच यू बी ए एल आय एटी फोर सी स्मॉल सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि मॅडम हे जे अपडेट असतील ते तुम्ही तुम्ही ते प्लीज ते काय करा अपडेट करा आणि आणखीन एक मॅडम तुम्हाला हे एक शंका होती मला सांगायचं होतं की मला जो तुमचं काय जे बिल असेल ते वेळोवेळी मला एस एम एसद्वारा किंवा माझ्या फोन नंबरवरती ते अपडेट केला तर तुम्ही चांगलं होईल अच्छा मॅडम तुम्ही अपडेट केलेला आहे का तर मॅडम तुम्ही माझा कोणता नंबर अपडेट केला आहे एस एम एससाठी नाईन सिक्स वन टू वन टू थ्री सिक्स डबल टू नाही नाही मॅडम हा नंबर नाही आहे माझा माझा नंबर आणखी एक आहे तो चेंज केलेला आहे मी काही कारणास्तव अरुणाचल प्रदेशमध्ये होतो परंतु आता मला तो मी नंबर चेंज केलेला आहे तो नंबर मी सांगतो आहे तो प्लीज मॅडम त्याच्यासाठी तुम्ही तो प्लीज अपडेट केला आहे का नाही बघा सेवन झिरो थ्री झिरो सिक्स टू फायू टू टू सिक्स आणि मॅडम प्लीज हा नंबर तुम्ही आणखीन एकदा चेक करा नाहीतर मॅडम काय होईल काही वेळानंतर आल्यानंतर ते मला पेनल्टी लागेल नाहीतर मॅडम ते माझ्यावरती मग त्याचं काय भुर्दंड बसेल त्याच्यापेक्षा तुम्ही प्लीज मला ते तुम नंबर खात्रीच करा मॅडम आणि मॅडम मला आणखीन एक विचारायचं होतं की जे माझं कनेक्शन जर मी वेळोवेळी जर पैसे भरत राहिलो तर ते कट होणार नाही ना नाही तर चांगलीच गोष्ट आहे परंतु तुम्ही प्लीज माझा तो जीमेल आय डी आणि तो माझा एस एम एस नंबर आणि माझं जे बिल असेल ते वेळोवेळी तुम्ही पाठवण्याची कृपा करावी धन्यवाद